नाही मी कधी यू एफ ओ पाहिलेलं नाही आहे फक्त काही असं कल्पनेत किंवा ह्रितिक रोशनचा जो पिक्चर आलेला त्याच्यामध्ये ती उडती तबकडी मी पाहिली आहे म्हणजे हे फक्त काय आपले काल्पनिक विचार काल्पनिकमध्ये मी ती यू एफ ओचे जे काही तबकडी आहे ती पाहिलेली आहे परग्रहावरील जीव म्हणजे यांच्याविषयी जर आपण विचार करायचं म्हटलं तर असं थोडंसं येतं मनात की खरंच परग्रहावरती जीव असतील का ते असले तर ते कसे दिसत असतील ते काय खात असतील ते काय पित असतील ते आपल्यासारखेच असतील का असा थोडासा मनात विचार येतो त्यानंतर आता जे काही आपले संशोधन आहेत संशोधनकार आहेत ते जे संशोधन लावतात किंवा त्यांनी जे त्यांची प्रतिकृती तयार केलेली आहे ते तसेच दिसत असतील का असा थोडासा मनात विचार येऊन जातो मग ते खरंच आपल्या पृथ्वीतलावरती नजर ठेवून आहेत का ते आपल्यासाठी धोकादायक आहेत का ते आपले मित्र बनू शकतात का असे अनेक विचार माझ्या मनात येतात फक्त हे कसे आहेत विचार काल्पनिक आहेत अजून कोणीही जे काय एलियन असतील म्हणजे त्यांना एक आपल्या जे काही ग्रह आपले जे लोक आहेत इथले पृथ्वीतलावरचे त्यांनी काय त्यांना एक नाव दिलं आहे एलियन म्हणजे आपण एलियन तर काही पाहिलेले नाहीत प्रत्यक्षात अजून तरी असा कोणी दावा केलेला नाही केला तर त्याला काही पुरावा नाही की मी खरंच एलियन पाहिला आहे का म्हणजे एलियन कसे दिसत असतील ते काय खात असतील ते खरं दुसऱ्या ग्रहावरती असतील का ते खरंच आपल्या पृथ्वीतलावरती आले असतील का हे सर्व काय आहेत काल्पनिक विचार आहेत माझं जर त्यांच्या विषयीचं मत घ्यायचं झालं तर त्यांच्या जीवनावर म्हणजे खरंच ते आहेत का म्हणजे ते निर्जीव असतील का सजीव असतील कशा प्रकारचे असतील का ते फक्त आपलं झाडावरती जसे झाडे असतात जे झाड सजीवमध्ये तर येतं ते श्वास घेत असतं परंतु ते हालता येतं का त्या झाडाला नाही अशा पद्धतीचे असतील का जे काय एलियन असतील ते असे अनेक मनात माझ्या विचार येतात एलियनविषयी